मराठी भाषा ही सांस्कृतिक व पारंपरिक भाषा आहे आजकाल मराठी भाषा खूप कॉमन झाली आहे पण मुलं किंवा इतर लोक जे बाहेरच्या देशात शिकायला जातात ते जास्तीत जास्त इंग्ल इंग्रजी व इतर भाषा शिकून येतात त्यामुळे आजकाल मराठी भाषेला खूप कमी प्राधान्य मिळत आहे आधीच्या काळात मराठी भाषा हीच आपल्याला बोलणे शक्य होते आपण लहानपणापासून मराठी भाषा बोलत आलो आहो त्यामुळे आपल्याला मराठी भाषा बोलता येते व मराठी भाषा ही खूप महत्त्वाची भूमिका बजावते आपण मराठीत कोणता पण वाक्प्रचार बोलू शकतो व जसे की आपण लहान जनमताचं आई बाबा बोलणे शिकतो हे मराठीत